मी ॲमेझोनवरून रेडमी हा मोबाइल विकत घेत ऑर्डर केला आहे आणि तो मला ओरिजिनलमध्ये जास्त किंमतीमध्ये पडत होता आणि तो मला ऑनलाईनमध्ये जास् जा जे किंमत ओफलाईन राहाते ना त्या किंमतीच्या हजार रुपये कमीमध्ये मिळाला आहे आणि त्या मोबाईलमध्ये फीचर्स कॅमेरा कॅमेरा फीचर्स आणि इंटर्नल एक्स्टर्नल मेमरी ते खूप चांग ते ते दुसऱ्या मोबाईलपेक्षा चांगले आहेत आणि कॅमेराची क्लिॲरिटी सगळ्या सगळ्या मोबाईलपेक्षा थोडाफार चांगली आहे